महाराष्ट्र अनेक लोकगीतं इथे अतिशय प्रसिद्ध आहे महाराष्ट्राची शान अशी लोकगीतं आहेत पहिल्यांदा माहिती घेऊ लावणी लावणी हा महाराष्ट्रातील लोककलेचा प्रकार आहे लावणी ही कायमच ठसक्यात सादर केली जाते लावणीला तमाशा असेही म्हणले जाते बरं का लवण म्हणजे लावण्य किंवा सुंदर ह्या शब्दावरून लावणी ह्या शब्दाचा उगम झालेला आहे लावणी नृ नृत्य जे आहे ते अगदी स्पेसिफिक आणि स्पेशल असतं ते श्रुंगार रसाने ओतप्रोत भरलेलं असतं दुसरा लोकगीताचा प्रकार म्हणजे भारूड भारूड हा पद्य वाङमयाचा प्रकार आहे अनेक संतांनी भारूडाचा उपयोग करून समाजोपयोगी संदेश देण्याचं काम केलं आहे आजही अनेक ठिकाणी भारूडं ही आवर्जून गायली जातात ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम रामदास एकनाथ यांच्यानंतर झालेल्या थोर संतांनी भारूडाची रचना केलेली आहे पोवाडे पोवाडा हा प्रकार माहीत नाही असा व्यक्ती विरळ असेल बरं का कारण महाराजांचा पोवाडा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पोवाडा हा वीर रसातील लोकगीताचा प्रकार पोवाडे हे उंच आणि चढ्या आवाजात गायले जातात शिवाजी महाराजांचे पोवाडे अतिशय प्रसिद्ध आहे कारण राजांचं गुणवर्णन त्यात असल्यामुळे महाराष्ट्रीयन माणसांच्या खास हृदयाकडचे भोंडल्यांची गाणी नवरात्रीमध्ये नऊ दिवस प्रत्येक घरात जिथे मुलगी आहे तिथे भोंडला केला जातो भोंडल्याची अनेक गाणी गायली जातात महिला एकत्र येऊन त्या गाण्यांवर फेर धरतात नाचतात पण भोंडल्यानंतर त्याच्या खिरापती ओळखण्यामध्ये फार जास्त मजा असते खाऊ काय आहे हे ओळखायचं आणि नंतर त्या खाऊवर ताव मारायचा हे भोंडल्याचं वैशिष्ट्य पण भोंडल्याची गाणी पाठ नाही अशा महिला सापडणंही विरळच वासुदेवाची गाणी भल्या पहाटे वासुदेव येतो दारात मंगलमयी गाणी गातो त्याच्या डोक्यावर असते मोरपिसांची टोपी अतिशय असं सुंदर अशी गाणी गात तो येतो अनेक बायका त्याला शिधा देतात काहीजणं पैसे देतात त्याचा चरितार्थ चरितार्थ त्या गोष्टींवर चालतो डोक्यावर मोरपंखाची टोपी पायघोळ अंगरखा धोतर आणि खांद्यावर झोळी घेऊन फिरणारा वासुदेव आता जवळजवळ लुप्त झाला आहे पण अनेक ठिकाणी तो आजही दिसतो पोतराजाची गाणी पोतराज हा महाराष्ट्राच्या कला प्रकारातील एक कला प्रकार हा कला प्रकार खूपच जास्त प्रचलित असा कला प्रकार आहे हल्ली पोतराज म्हणजे चाबूकवाले फारसे दिसून येत नाहीत पण पोतराजांची गाणीसुद्धा त्यावेळेला अतिशयच लोकांच्या हृदयापाशी जाणारी आहेत गोंधळाची गाणी हा लोकगीतातला फार महत्वाचा प्रकार आहे महाराष्ट्रामध्ये खंडोबा ज्यांचं हे आहे भवानी ज्यांची देवी आहे खंडोबा ज्यांचा देव आहे कुलदेव त्यांच्या घरी लग्नानंतर मूल जन्माला आल्यानंतर कुठलीही चांगली घटना घडल्यानंतर गोंधळ घालतात त्या गोंधळाची गाणी अतिशय प्रचलित अशी आहेत आता चित्रपटातही आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्तांना अशा प्रकारची अनेक गोंधळाची गाणी येतात आध्यात्मक कथांची सांगड पद्यामध्ये करून नाट्यमयरित्या याचं सादरीकरण केले जाते हा अतिशय आवश्यक असा कार्यक्रम आहे ह्या लोकगीतासाठी संबळ तुणतुणे झांज डिमरी झांजरी याचा वापर केला जातो आता ऐकूयात गवळण ह्याबद्दल गवळण हा देखील तमाशाचा एक भाग आहे त्याची सुरुवातच गवळण सादर क गवळण सादर करून केली जाते गवळण हा कृष्ण भक्तीचा एक प्रकार आहे गणानंतर गवळण सादर केली जाते कृष्ण त्यामध्ये कृष्ण भक्तीची गाणी असतात त्यामुळे गवळणही लोकांना ऐकायला अत्यंत आवडतं जात्यावरची गाणी पूर्वी महिला सकाळी उठल्यानंतर आवरल्यानंतर पहिलं जात्यावर ताजं पीठ काढायच्या गव्हाचं असू दे ज्वारीचं असू दे बाजरीचं असू दे परत ते जात्यावरचं एवढं कष्टाचं काम करताना त्या कायम गाणी गायच्या ती जात्यावरची गाणी ही अत्यंत इथे लोकप्रिय आहेत मोठ्या प्रमाणात दळण काढताना जात्यावरची गाणी कायम सादर केली जात ती विशिष्ट स्वरात गायली जात ती गाणी ऐकायला मधूर वाटे घरातली मुलं ती जात्यावरची गाणी ऐकून जागी होत असत याच्यामध्ये अजून भूपाळी पण आपण घेऊ शकतो अनेक मंदिरांमध्ये सकाळी परमेश्वराला जागवण्यासाठी भूपाळी गायली जाते जशी की प्रचलित भूपाळी उठी श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उजळली त्याच्यानंतर शाहिरी शाहीर पण खूप प्रसिद्ध असत महाराष्ट्रामध्ये लोकशाहीर श साबळे कृष्णराव गणपतराव साबळे यांचे अनेक पोवाडे म्हणा किंवा त्यांच्या त्यांची गाणी प्रसिद्ध आहेत हां शाहीर साबळे हे गीतकार संगीतकार म्हणून ओळखले जायचे कोळीगीतं पण महाराष्ट्रात अत्यंत फेमस आहेत म्हणजे प्रचलित भागामध्ये ज्या भागामध्ये कोळी बांधव जास्त राहतात तिथे कोळीगीतं गायल्याशिवाय कुठलाही सण समारंभ काहीही साजरं होत नाही त्यामुळे अशा हा लोकगीतांचा ग लोकगीतांबद्दलचं आपलं विवेचन मी थांबवते धन्यवाद